हॅलो बागल स्वीट्स मला ॲक्चुली आमच्या घरी क्रिसमस पार्टी अरेंज केली होती मी त्यासाठी मला ऑर्डर्स द्यायच्या होत्या थोड्या मटेरियल्सचे तुमच्याकडं फोटो फोटो थीमचे केक्स अवेलेबल आहेत का चालेल मग मला बटरस्कॉच फ्लेवरचा थ्री लेअर केक हवा आहे केक फोटो प्रिंटवाला मी तुम्हाला फोटो व्हॉट्सअप करेन तर तुम्ही त्याच्यावर प्रिंट करून द्याल नं

आणि मला पेस्ट्रीज मला बटरस्कॉच फ्लेवर हवा आहे केकचा आणि मला पेस्ट्रीजसुद्धा ऑर्डर करायच्या होत्या मग तुमच्याकडे मला एक पन्नास स्ट्रीज हव्या आहेत पन्नास पेस्ट्रीज हव्या आहेत त्यातल्या ट्वेंटी स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या टेन चॉकलेटच्या आणि ट्वेंटी बटरस्कॉचच्या हो आमच्या ओके ओके मला माझ्या क्रिसमस पार्टीची डेट ट्वेंटी फायव्ह किंवा ट्वेंटी सिक्स असेल मी तुम्हाला आधी दोन तीन दिवस कळवीन आणि मला चॉकलेटसुद्धा हवे होते तुमच्याकडे ठीक आहे मग डार्क डार्क चॉकलेट्स अवेलेबल आहेत का डार्क चॉकलेटस हं रोझीला फ्लेवर रोझीला फ्लेवरचे चालेल त्याचे एक त्याचे रोझीला फ्लेवरचे दोन बॉक्स पाहिजे आहेत ते सेंड करा आणि आणि मला तुमच्याकडे सेलिब्रेशन बॉक्स मिळतात वेग डेरी मिल्क सेलिब्रेशन मला चालेल ॲक्चु आम ॲक्च्युअली पार्टी पार्टीला जे लहान पोरं येतील त्यांना रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला सेलिब्रेशन बॉक्सेस द्यायचे होते सो त्याच्यासाठी विचारत होते मी त्यात सेलि त्यात जर तुमच्याकडं आणि कस्टमाईजड गिफ्टचे ब्लॉक्स अवेलेबल आहेत तर त्यात तुम्ही जे व्हरायटी चॉकलेटस घाला म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट्स घाला जेणेकरून मुलांना ते आवडतील थोडीशी स्वीट्स वगैरे घाला जे हां चालेल चालेल वेगवेगळ्या शेप्समध्ये असतील सेलिब्रेशनचे बॉक्स चालेन शक्यतो ते बॉक्स डेकोरेटिव्ह करा आणि मला क्रिसमस आमच्या घर फंक्शनच्या प्लेसला डेकोरेशनसाठी थोडे मटेरियल हवे होते क्रिसमस ट्रीला जे हँग करतात ते बॉल्स किंवा लाईटिंग ते तुमच्या इथं अवेलेबल आहेत का हो ठीक आहे चालेल मी तुम्हाला ॲड्रेस व मी तुम्हाला मग ह्याच ह्या नंबरला तुम्हाला वॉट्सअप केलं तर चालेल नं

तुम्हाला या नंबरला सगळे व्हॉट्सअप करून सगळ्या माझ्या मटेरियल्सची आणि फूड आयटमचे हवे त्याची लिस्ट सेंड करते आणि खालती ॲड्रेस सेंड करेन मग तुम्ही मला बिल सेंड करा आणि आमचे जे मटेरियल आहे ते डिलिवर करा आमच्या ॲड्रेसला थँक्यू मॅडम हं थँक्यू